माझं म्हणजे जेवण करताना जर आपल्याला चव बदलायची असेल किंवा जशीच्या तशी बनवायची असेल तर मिठाचा अंदाज हा परफेक्ट आला पाहिजे आणि मीठ त्या पदार्थामध्ये चांगलं पडलं पाहिजे आणि समजा आपण कोणताही पदार्थ शिजवत असलो तर त्याच्या आधी फोडणी देताना आपण काळजी घेतली पाहिजे की ते ते पदार्थ म्हणजे ते ते पदार्थ आपले कॉन्टेनमध्ये म्हणजे बरोबर पद्धतीनं पडले पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ मस्साला क मोहरी कढीपत्ता लसूण इत्यादी प्रमाणात पडले पाहिजेत तरच ती चव चव तशीच्या तशी राहते नाहीतर ती चव बदलते आणि चव बदलायचं मुख्य कारण म्हणजे मिठाचा अंदाज मिठाचा अंदाज नाही आल्यानी खारट होण्याचे प्र चान्सेस खूप वाढतात त्याच्यामुळे मिठाचा अंदाज हा आपला बरोबररीत्या केला पाय टाकला पाहिजे तरच आपला पदार्थ चांगला होईल आणि मेन गोष्ट म्हणजे मसाला टाकताना जास्त टाकायचा नाही तो जेवढा लागेल तेवढाच टाकायचा त्याच्यामुळे जास्त तिखट पण नाही होणार आणि मसालेत म्हणजे कमी पण होणार नाही तर तो मसाला प्रमाणामध्ये त्या जेवणात पडेल आणि जेवण हे आपलं चविष्ट होणार त्याच्यामुळे मसाल्याचा पण एक अंदाज घेऊन टाकला पाहिजे दुसरं उदाहरण दुसरं म्हणजे पाण्याचा अंदाज हा त्या पदार्थाच्या क्वांटीटीवर डिफेंड असतो तर ते पाण्याचा अंदाज पान टाकताना पाणी हे त्या पदार्थाच्या क्वांटीटीवर अंदाज घेऊन टाकावा सो हे काही टिप्स आहेत तर त्याच्यामुळे चव आपण तशीच्या तशी ठेवू शकतो ज्यामुळे आपल्या पदार्थ चविष्ट होऊ शकतात